कपडे म्हणजे महाराष्ट्र राज्यात किंवा पोशाख आणि कपडे म्हणाल तर पूर्वीची जुनी म महिला वगैरे आहेत त्या नऊवारी साडी नेसतात नऊवारी साडीत पण प्रकार आहेत ज्या शेतीकाम करतात त्या अशी वरती नऊवारी नेसतात आणि म्हणजे असे वरती की त्यांना शेतात काम करता आलं पाहिजे अशासाठी ती नऊवारी अशी जरा खूप वरती नेसलेली असते आणि तरुण बायका लग्न झालेल्या सहावारी नेसतात पुरुष एकदम वयस्कर आहेत ते धोतर लेंगा किंवा असंच घालतात नाही तर हाफ चड्डी बनियन ह्याच्यावर असतात कारण का इथलं म्हणजे म्हा किनारलगतचं प्र प्रदेश आहे त्यामुळे दमट हवामान आणि उष्णता भरपूर त्यामुळं उकाडा खूप होतो त्यामुळं सुती कपडे वापरण्याकडे भर असतो हल्लीची तरुण मुलं मंडळी काय वेगवेगळेच कपडे घालतात कोणते अगदी पंजाबी ड्रेसपासून जीन टीशर्ट जीन पॅन्ट टीशर्ट असं घालतात आणि नाही तर काय पा पारंपरिक इकडचा ज वेशभूषा म्हणजे काय नऊवारी साडीच आहे कुठली सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा काय नाच बसवायचं असेल किंवा एखादं गाणं किंवा त्याच्यात नऊवारी साडी नेस हे करतात किंवा एखाद्या घरात काहीतरी कार्यक्रम असेल तर सगळेजणं मिळून ठरवतात की आपण आज नऊवारी नेसायची सगळ्यांनीच नऊवारी नेसायची असं ठरवतात त्यामुळे नऊवारी साडी इथला पहिल्यापासूनचा अगदी पारंपरिक वेश आहे आणखी काय आता सहावारीला एक आहे की सहावारी साडी ती खूपच सगळी म्हणजे साडी म्हटलं की सगळ्यांचं अगदी मनातला एक छान कप्पा किंवा छान साडीला खूप साडी खूप आवडते सगळ्या तरुण मुलींना साडीवरती वेगवेगळे ब्लाउज शिवायचे वेगवेगळे फॅशनचे ब्लाऊज शिवतात कार्यक्रमासाठी कॉलेजच्या कार्यक्रमासाठी कॉलेजमध्ये पण कधीकधी पारंपरिक म्हणजे साडी डे असतो त्याच्यात साडी नेसतात त्याच्यानंतर कधी कलर म्हणजे लाल रंगाचा दिवस म्हणून लाल रंगाचे कपडे घालतात कधी पिवळ्या रंगाचा क मग पिवळ्या रंगाचे कपडे घालतात म्हणजे ते कॉलेजचे दिवस ते त्यांचे अगदी फुलपाखरासारखे असतात पाच दिवस वेगवेगळ्या बदलून वेशभूषा मुलं हे करत असतात तो दिवस अगदी म्हणजे ते आणि ते त्यांचे ते डिसेंबरमधले त्यांचे दिवस असतात सगळे त्यांचे कार्यक्रम असतात नाच डान्स सगळे असे बसवतात ती लोकं त्यामुळे वेशभूषा म्हणजे अगदी रंगीबिरंगी वेशभूषा अशी बघायला मिळते विशेषतः इकडे कोकणात सगळीकडे अगदी नऊवारी अगदी म्हातारातली म्हातारी बाई नऊवारी आणि तरुण बाई सहावारीतच दिसतील तुम्हाला आणि पुरुष मंडळी म्हातारातल्या म्हातारे धोतर किंवा पॅन्ट किंवा लेंगा ह्या वेशभूषेत असतात आणि तरुण मंडळी पुरुष मंडळी पॅन्ट शर्ट जीन्स शर्ट टीशर्ट ह्याच्यावर असतात वेशभूषा आणखी काय आणि काय टोपी ही जुन्या काळातली मंडळी घालायचीत हल्ली कोण टोप्या घालत नाहीत पण टोपी घालायला हवी ना ह्याचा त्रास होत नाही उष्णतेचा आणि इथे गरम खूप होतं उकाडा खूप असल्यामुळे सुती कपडे जास्तीत जास्त वापरण्याकडे कल असतो उन्हाळ्यात तर घामाने हैराण होतो त्यामुळे सुतीच कपडे आणि दागिने दागिने काय गळ्यात मंगळसूत्र कानातलं त्याच्यानंतर हार हातात बांगड्या पायात पैंजण त्याच्यानंतर बोटात हे घालतात जोडवी अंगठी पाटल्या बांगड्या त्यांची अगदी परिस्थिती आहेत आता सोनंच महाग झालं आहे ना बाजूबंद घालतात मोत्याचे दागिने मोत्याच्या कुड्या मोत्याचं हार असे दागिने घालतात नथ नथ तर इथे सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात वापरली जाते नथ इतकी सुंदर दिसते नथीशिवाय सौंदर्य नाही इथले पारंपरिक हेच आहेत दागिने ठुशी हेच पारंपरिक दागिने आहेत इथले आणखी काय असतात दागिने म्हटलंच तर कोण कोण अंगठ्या अगदी भरपूर घालतात दागिन्यांमध्ये एवढेच प्रकार कानातले इथे टोचतात वरती ह्या बाजूला इथे बुगडी घालतात बुगडीच्या इथं शेजारी अशी द कान टोचून जे कानातच एक दोन तीन ठिकाणी टोचलं जातं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घातले जातात